थँक्यू मिशो फॉर धिस ब्युटीफुल प्रोडक्ट आय हॅव पर्चेस फ्रॉम युवर साईट धन्यवाद मिशो मी अबाब मी खूप मन पूर्वक आभारी आहे मला मी मागवलेलं प्रोडक्टबद्दल माझं मन प्रसन्न आहे कारण की मला योग्य ते कापड आणि योग्य ते क्वालिटीचं मटेरियल मला प्राप्त झालं आहे त्याबद्दल मी तुमचे मन पूर्नक आभार मानते किमतीनुसार किम किमतीनुसार खरोखर वस्तू फारच चांगल्या अवस्थेत आली आहे माझ्यापर्यंत आणि वस्तू खरोखरच चांगली आहे वस्तूची वस्तूचं कलर आणि तिची बनावटही सुंदर आहे मला फारच आवडलं थँक्यू